हॅलो हा मॅम बोला ना

म्हणजे मला माझा लुक राजस्थानी लुक पाहिजे मला तर

तर ते जो जयपुरचा जो किल्ला आहे ना तिकडे हो प्रॉडक्ट्स तुमचेच राहणार पूर्ण तुमचे चार्ज किती आहे मॅडम तीन हजार अच्छा बहोत सस्त्यामध्ये निबटवलं तुम्ही

हो तर तरी पण तुम्ही ना गॅरेंटी प्रोडक्टसच यूज कराल कारण माझी स्किन ना थोडीशी सेन्सिटिव्ह आहे तर तु ब्रँडसचे प्रोडक्टसच यूज कराल ठीक आहे आणखी मी तुम्हाला व्हॉटसअप करेल माझा लेहंगा आणखी जो आऊटफिट आहे त्याच्यावरची ज्वेलरी पण मी सगळं तुम्हाला व्हॉटसअप करेन मग त्या म्हणजे आऊटफिट बघून तुम्ही माझा लूक क्रिएट कराल आणखी माझा हेअरस्टाईल वगैरे ठीक आहे मॅम हां हां ठीक आहे मी तुम्हाला व्हॉटसअप करील तर म्हणजे मला कसं लूक हवं तर मी तुम्हाला मग पाठवते नंतर ठीक आहे हां ठीक आहे हो आता पाठवते ना व्हॉटसअपवर लोकेशन